हॅलो सेंट थॉमस स्कूलमधनं प्रिंसिपल सर सर बोलत आहेत का सर माझा मुलगा आहे तर त्याची एल के जीला ॲडमिशन करायची होती हां तर सर जर उद्या होऊ शकणार तर ते बेस्ट राहणार उद्या होऊ शकणार का चालेल सर डॉक्युमेंट काय लागेल आपल्याला एल के जीला ॲडमिशन करायची आहे त्याची

आधार कार्ड अच्छा सर तर याची फीज काय आहे आपल्या शाळेमध्ये पन्नास हजार अच्छा तर याच्यामध्ये काय डिस्काउंट वगैरे मिळणार काय आपल्याला आपली कास्ट एस सी येते शेड्यूल कास्ट स्कॉलरशिप मिळते अच्छा अच्छा अरे बढिया बढिया

अच्छा अच्छा अच्छा अच्छा चालेल अच्छा चालेल चालेल सर तर मी उद्या येतो तुमच्या शाळेमध्ये ठीक आहे माझ्या मुलाला घेऊन येऊ तुमच्या शाळेमध्ये चालेल चालेल सर चालेल सर नक्की तर उद्या उद्या किती वाजता येऊ दुपारी चालेल बारा एक वाजता ठीक आहे चालेल चला धन्यवाद सर